आत्ताच्या काळात मनोरंजना मनोरंजनांना खूपच डिमांड आहे आणि खूप लोक आत्ता आपल्या बिझी लाईफमध्ये छोटासा छोटा क्षण आनंदात जावो म्हणून खूप सारे प्रयत्न करतो आणि यासाठी तो म एंटरटेनमेंटसाठी तो मुव्हीज पिक्चर्स असे गोष्टी पाहतो वगैरे शोज पाहतो वेगवेगळे आणि त्यांच्या लाईफमध्ये थोडा ना थोडा आनंद येतो त्यासमुळे आत्ताच्या काळामध्ये आत्ता एंटेन्मेन्ट एंटरटेनमेन्ट या गोष्टीला महत्व असल्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये आपल्या राज्यात खूप सारे बदल झालेले आहे मनोरंजनाच्या क्षेत्रात आणि त्यासप्रमाणे आपण बघू की आत्ता असे वेगवेगळे प्लॅटफॉम आहेत जसं की नेटफ्लिक्स हॉटस्टार असे वेगवेगळे प्लॅटफॅम की प्लॅटफॉम आहे की त्याच्यात आपण आनंद शोधतो नवीन नवीन मुव्हीज बघतो नवीन काहीही गोष्टी आल्या शोज आले तर ते नेहमी तिकडे रेटिंग असतं त्यांना त्याप्रमाणे आपण रेटिंगनुसार ते शोज मुव्हीज पाहतो आणि आपल्याला खूप छा छान वाटतं ते जेव्हा बघतो तर आपला आनंद वेगळा होऊन जातो आणि त्यासमुळे इथं डिजिटल टीवीद्वारे आपण नेटफ्लिक्स हॉटस्टार असे प्लॅटफॉम आपण टीवीवर सो मोठ्या स्क्रीनद्वारे पाहू शकतो हीच खूप भारी गोष्ट आत्ता घडते आणि प्रत्येकजण मनोरंजनास मनोरंजनात सहभागी आहे प्रत्येकाच्या घरी आता डिजिटल टी वी असतेच आणि किंवा फोन असतो की त्यांनी ते एंटरटेनमेंट होतात आणि त्यामुळे आत्ता प्रत्येक सोशल मीडियावरसुद्धा मनोरंजन हेसुद्धा क्षेत्र खूप वाढलेले आहे आणि एव याच कारणाने आपल्या गेल्या वर्षामध्ये आणि या वर्षी या काळामध्ये खूपच फरक झालेला आहे